हां बोल मानसी काय हां काही नाही कंटाळा आला आहे जाऊया तरी कुठे तरी जेवायला हो पण तरी सात वाजता चालणार आहे का क्लास आहे अगं मी सात म्हटलं की तू उगवणार साडेसातला बरं आठ करणारच का तू सरोवरला जायचं आहे त्या गं काय मस्त मिळतं बरं

तिथून आतल्या रस्त्यावर नाही हां हां हां आपण एकदा वंदनाला घेऊन गेलो होतो जेवायला ते हां हां मग तिथेच जाऊया ना तिथेच जाऊया नटराज बोर झालं आहे तर मला ते तिथला वासच मला हल्ली नको वाटतं नटराज स्वस्त आहे आणि पण छान आहे तिथला परा ए नको तिथेच जाऊया मी खूप दिवसात गेलेच नाही आहे क्रांती भेळ जरा जास्त चांगला ऑप्शन आहे ए क्रां असूदे पण क्रांतीच जाऊया का मग एवढ्यात गेली आहेस का तू

पण नको बाई मला तो नटराजची पावभाजी आणि कंटाळा आला आहे मला नाही जायचं आहे नटराज हां क्रांतीच जाऊ मला ते थालीपीठ खायचं आहे थालीपीठ थालीपीठ हो हो हो हो येस म्हणूनच हो होय होय मॅडम गेली आहे मी आणि आपण क्रांतीतच जाऊया आणि मला थालीपीठ खायचं आहे आणि व्हेज पुलाव तवा पुलाव असतो तो आणि थोडा तिखट खायचा आहे आज माझ्यासाठी बरं का सारखं ते कमी तिखट मी खाणार नाही आहे मग आणि हिला सांगायचं आहे का अर्चना अंजू कोणाला नाही जरा कायतरी डीश घेता येतात मुख्य नाहीतर दोघीत मग परत नको नको नको नाही नाही नाही क्रांती पावणे आठ वाजता भेटा असं सांगायचं सरळ ऑप्शन द्यायचाच नाही पोल बील तसलं काही नाही तिथं यायचं आणि भेटायचं पावणे आठ वाजता मग चालेल तू का चालेल नॅचरल चालेल ती नाही हं प्लीज त्यांना क्रांतीत लिक्विड आणि गार काही खाऊ नका फक्त गरम गोष्टी खा क्रां आणि उठा चालेल मग मी अर्चना अंजूला विचारते आणि मग प्रत्येकाची मुलं ग्राउंडला सोडून वगैरे सगळं होणार ते आणून सोडून डायरेक्ट पावणेआठ वाजता स्वतंत्रपणे भेटू तिथे येस चालेल ओके डन बाय बाय